शेती आणि त्यांचे पूरक उद्योग आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत भरपूर पाऊस चांगली माती यामुळे शेतीचे उत्पन्न खूप आहे हळद ऊस द्राक्ष भाज्या फळे आहेत ह्यावर प्रक्रिया करण्याचे उद्योग खूप सारे आमच्या इथे चालतात ही सर्व क्रेश क्रॉप्स असल्यामुळे चांगले उत्पन्न होते याचबरोबर विदेशी फुले एलो वेरा यासारखी पिके घेऊन उत्पन्न वाढवता येते पोल्ट्री आणि मासेमारीदेखील केली जाते याचबरोबर मोठ्या आय टी आणि ऑटोमोबईल कंपन्यामध्ये अनेक सिन संधी आहेत तिथे रोजगार उत्पन्न होते